हॅलो अरे कुठे आहे हो का हो का अरे आज काल मुंबईमध्ये खूपच जास्त पोल्युशन वाढत आहे हो आज आजकाल खूप ह्या पेट्रोलच्या गाड्यामुळे आणि त्यामुळे खूप जास्त पोल्युशन वाढत आहे

हा तर मला तर मला आता असं वाटत आहे की इलेक्ट्रिकल बाईकच घेऊन टाकावा हो का हा कर हा म्हण म्हणजे आपलं एक तर पेट्रोल पण वाचते पेट्रोलचे पैसे वगैरे पण वाचतात आणि ते पोल्युशन होते तर ते पण थोडं रेड्युस होऊन जाते हा फायदा आहे आणि जे प जे पण हे पुणे झालं पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये झालं मुंबई नागपूर आणि त्यानंतर संभाजीनगर अशा एम आय डी सी एरियामध्ये जे अशी जे इंडस्ट्रीज वगैरे येतात त्यामुळे जे पण पोल्युशन होते तर त्यामुळे आपल्या जी शिटी आहे तर त्या फळ भाज्यावर ह्याच्या त्याच्यावर खूप त्याचा इफेक्ट पडत आहे रे हा महाराष्ट्रातील मुंबई खूपच पोल्युटेड सिटी आहे हो ना तर पहिल्यांदा पोल्युशन एवढंं हे नव्हतं तर पहिल्यांदा खूप चांगला वेळा फळ भाज्या वगैरे खायला मिळत होत्या बट आजकाल ह्या पोल्युशनमुळे हेल्थवर पण खूप अफेक्ट होत आहे त्याचा हा हा तर मी तर मला असं वाटत आहे आता की आपण इलेक्ट्रिकल बाईक वगैरे घेऊन टाकावं आणि सी एन जी गॅस चा पण जास्त प्रमाणात वापर करा हा हा कारण की या पोल्युशनमुळे जे आहे ना जे आपलं खूप मोठं पुराणात प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे डिसिज वगैरे पण जास्त प्रमाणात वाढत आहे जसे की ट्यूबरक्युलोसिस वगैरे झाले ना तर अशा पद्धतीचे कारण की आणि दिवसेंदिवस या पोल्युशनमुळे खूपच ह्याची जास्तच इन्क्रिज होत आहे नंबर

हा बरं बरं ठीक आहे चालेल चालेल चालते हा चालेल हा ठेव